ही गाडी ही गाडी लोणेरेला थांबते ना ही गाडी लोणेरेला थांबते ना ठीक आहे मग मागच्यांना मागे जायला सांगा ना गाडीत जागा नाही आहे उभं राहायला सगळे ड्रायवर असेच बोलले तर आम्ही कॉलेजला कसं जाणार सगळे जणं आम्हाला हेच बोलत आहेत सेपरेट बस करू नाहीतर कुठली ही गाडी लोणेरेला थांबते म्हणल्यावर तुम्ही आम्हाला घ्यायलाच पाहिजेत ना विना वाहकला आम्ही थांबवायला बोललेलोच नाही आहे आम्ही ह्या बसने रोज जातो आणि प्रत्येक ड्रायवर आम्हाला बोलतो तुम्ही या गाडीने यायचं नाही मग आम्ही नक्की जायचं कुठे कुठल्या गाडीने यायचं आम्ही ड्रायवरचं काम असतं थांबवण्याचं तुम्ही ड्राय जर कंडक्टरचं काम असेल थाम उतरा चढा बोलायचं तर तुम्ही मध्ये बोललातच का आम्ही त्यांच्याशीच बोललो असतो ना माझी एकटीची नाही आहे ज प्रत्येक वेळेस कॉलेजला जाणाऱ्या मुलांना तुम्ही येऊ देत नाही बसमध्ये आणि थांबवत पण नाही स्टॉप असला तरी आमच्या कंप्लेंट असणारच ना तुम्ही आम्हाला येऊनच देत नाही बसमध्ये खाली उतरा म्हणजे काय आम्ही आलो आहे बसमध्ये आता मागचे मागे जात नाही त्यात आमची काही चुकी नाही आहे मागे जागा झाली तरच आम्ही मागे जाणार ना असंही नाही आम्ही रोज बसून येतो आहे पास आहे म्हणजे आम्ही काय फुकट येत नाही पासला सुद्धा पैसे दिलेले आहेत आम्ही मग आम्ही ॲडजेस्ट आम्हाला उभं राहायला सुद्धा जागा भेटली तरी आम्हाला बसायला जागा भेटली पाहिजे असं आम्ही म्हणतच नाही आहेत ना निदान उभं राहायला तरी तुम्ही जागा करून दिली पाहिजेत बसच थांबत नाही तर मग त्याच्यात आम्ही काय करायचं दोन तीन बस तर बिना थांबताच गेल्या आहेत आणि एक एक थांबते त्यातल्या पण त्यान मग त्यात गर्दी होणारच ना डेपोमध्ये तर जाऊयातच पण तुम्ही दरवेळेस तू बिना वाहकची पाटी नसली तरी तुम्ही थांबतातच थांबतच नाही अजिबात प्रत्येक प्रत्येक गाड्यांना तुम्ही विना वाहकची पाटी लावली तर मग आम् आम्हाला बस कुठली असणार ना बरं ठीक आहे या डेपोमध्ये या डेपोमध्ये करतो आम्ही कंप्लेंट सगळेजण कंप्लेंट करू ठीक आहे बरं डेपोमध्ये जाऊयात कंप्लेंट करूयात कारण की प्रत्येक ड्रायवर असंच बोलतो मागच्या गाडीतनं या मागच्या गाडीतनं या मग आम्ही जायचं कुठल्या गाडीतनं नक्की ठीक आहे हां हां ठीक आहे चालेल